हॅलो हा नमस्कार म मी शिवाजी हायस्कूलची मुखाध्यापिका बोलती आहे माझ्याकडे हा स सव्वीस जानेवारीच स्पोर्ट्स डेचं निमित्ताने मला टीशर्टस हवे विद्यार्थ्यासाठी स्पोर्ट्सचे आमच्याकडे चौदा ते आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हवं आहे मला चौदा पंधरा सोळा वर्ष हो हा तुमच्याकडे दीडशे विद्यार्थी आहेत माझ्याकडे

मॅडम मॅडम लक्षात घ्या मला दीडशे विद्यार्थ्यांच्यामध्ये पन्नास विद्यार्थीनी आणि शंभर विद्यार्थी आहेत ओके हा तर साइजेस करताना तुम्ही थोडंसं म्हणजे मुलं जरा स्टाउट असतात मुली थोडेशा नाजूक असतात तसं आम्हाला नंबर तुमच्याकडे नंबर कोड जा का काय ते मला सांग कळलं तर मग मुलींच्या पन्नास मुलींच्यासाठी त्यांचं थोडंस हायटेड आहे तर त्यांना थोडंस वेगळाच साईज लागेल असं मला वाटतं ठीक आहे

नाही सेम से सेम सेम आणि हा हो एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली आम्हाला त्याच टाईपचे पाहिजे आहेत हा तर दुसरं म्हणजे हा मला दुसरं म्हणजे व्हाईट कलर बरं का आणि त्याच्यावर शाळेचा लोगो शाळेचं आमच्या शाळेचं नाव आणि लोगो मी तुम्हाला लोगो ऑनलाईन पाठवून देते तो आणि त्याच्या कलरचं कॉम्बिनेशन व्हाईटवर केशरी रंगाचं पाहिजे

फ्रंट फ्रंटला लोगो आणि बॅकला शाळेचं नाव आणि म्हणजे साधारणपणे हा एक हा वर्तुळाकार वर्तुळाकार लागेल आणि द ठीक आहे येस येस हो पण मॅडम एक लक्षात घ्यायचं आहे आज आहे दहा डिसेंबर आम्हाला एनि हऊ आम्हाला दहा जानेवारीपर्यंत कशाही परिस्थितीमध्ये सगळं आमचं मटेरियल पाहिजे डिस्ट्रीब्युशन टीचर्सच्याकडनं अलॉटमेंट डिस्ट्रीब्युशन या सगळ्याला आम्हाला वेळ लागतो सगळ्या मुलांना घेऊन एक आमच्याकडे एक रिहर्सल असते त्याच्या आधी मुलांचे सगळे अपडेट झालेलं पाहिजे ठीक आहे कारण कधी कधी बटन्स त्याला लूज असतात कधीकधी फाटकं असतं मुलं घेत नाही अशी काही कम्प्लेंट आमच्याकडनं येऊ देऊ नका कारण तुमच्या दुकानाचं चांगलं असं प्रेस्टीजस असं नाव आहे मार्केटमध्ये म्हणून आम्ही तुमच्याकडे ही ऑर्डर देतो आहे बरं आता मला सांगा हा कॉस्ट काय साधारण कॉस्ट तुम्ही काय लावता

दुसरी द्या तिस तिसरी टेक्निकल आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला त्याचा टेंडर कॉल केल्यासारखं आम्हाला करावं लागणार टेंडर कॉल करावं लागणार आम्हाला तर कॉस्टच्या बाबतीत कॉस्टच्या बाबतीत आम्ही तीन टेंडल्स आम्ही देणार आणि तुमची आम्हाला रिजनेबल वाटली तरच हे फान फायनल असं समजायचं आहे बरं का त्याच्यात काही म्हणजे आम्ही कॉम्प्रोमाईज करत नाही हा हा

हा काही हरकत नाही यावेळेस यावेळेस ह्या याच वेळेस करायचं कारण याच्या न आधी किंवा याच्यानंतर मी एकतर कॉलेज मी पिरियडवर तरी असते नाहीतर राउंडला तरी असते आणि माझा मोबाईल घरात ऑफिसला असतो त्याच्यामुळे तुम्ही याच वेळेस कॉल करायचं आहे ठीक आहे हा आणि न बाकीच्या साग हा हा इसोला इसोला ओके ओके हा